माझे नाव वैशाली भिकन चौधरी असे आहे माझी पूर्ण शिक्षण हे जळगाव जिल्ह्यात झालेले आहे माझे शिक्षण एम ए बी एड इंग्लिशमध्ये झालेले आहे तसेच मी पीएच डी करत आहे पीएच डीसाठी माझा थेसिस सबमिट झालेला आहे व्हायवादेखील झालेला आहे फक्त पीएच डी अवोर्ड होण्यासाठी काही कालावधी आहे मी बुलढाणातच राहते कारण लग्नानंतर माझे घर बुलढाणातच आहे माझ्या घरात मी माझे मिस्टर माझा एक मुलगा आणि माझे सासू सासरे आम्ही सर्व एकत्र राहतो आमची खूप आनंदी अशी फॅमिली आहे आम्ही रोज प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करत असतो माझा मुलगा ज्याचा आज वाढदिवस आहे तोदेखील प्रत्येक गोष्ट शाळेत जे काही झाले किंवा त्याच्या मित्रांसोबत त्याचं जेही काही बोलणं झालं आहे संवाद झाला आहे ते तो आमच्यासोबत शेअर करत असतो आमच्यासोबत डिस्कस करत असतो त्यामुळे आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातील समस्या जेही काही अडचणी असतील हे सर्व माहीत असते